वाहतुकीची साधने जी आहे ही काही भागांमध्ये खूप कमी प्रमाणात असते काही भागांमध्ये ही पुरेशा प्रमाणात असते परंतु जिथे वाहतुकीची साधनं ही कमी प्रमाणात असतात तिथे त्यांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते जसं मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिक्षणासाठी त्यांना जर लांब जावं लागत असेल आणि त्यांना साधने नसेल भेटत घरून शाळेपर्यंत जाण्यासाठी तर त्यांना खूप अडचण निर्माण होते आणि वाहतूक कीची जी साधने आहेत ती त्यांना परवडण्यासारखी नसते प्रायव्हेट बसेस किंवा प्रायव्हेट गाड्या करणं ते त्यांना परवडण्यासारखे नसतात आरोग्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आरोग्याच्या बाबतीत काही वेळेला अचानकपणे कुणी आजारी पडलं तर प्रायव्हेट गाड्या करून जाणं हे शक्य होत नाही कुणाकुणाला परवडण्यासारखे नसतात किंवा काही वेळेला त्या गाड्या भेटत नाही उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे सुद्धा आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो मध्येच कुणी दगावू शकतो रोजगाराच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर रोजगार यासाठी रोज जाणं येणं करायला परवडत नाही लांबच्या ठिकाणी साधनं असेल त त्यांना ते परवडतात परंतु जर का साधनं नसेल तर ते परवडणार नाही कारण की इतका पैसा खर्च करायला साधारण लोकांना अवघड जाते